हॅलो संकेत कुठे आहे अरे आपण लै दिवस झालं काळी सगळं जाय नाचार जाऊन मंद हो मग सोमवार कधी यायला किती दिवस आहे टाईम परवाला

ती पण आहे का त्यादिवशी जाऊ तर मग पण किती वाजता जावं रे एक काम करता सांच्याकाळी सहा वाजता जाऊ आता म्हणजे गंगा आरती पण भेटते मग साडेपाचला जाऊ आता आपण आरती पण भेटते दर्शनपण होते हो ते पण आहे जाऊ दे येता य तता प्रसाद खाऊन येता येते हो तिला मस्त राहते रे तिथलं

मग ठरलं काय जायचं कोण रे हा अजून बघ ना कॉल करू यायला हो तेच कॉल करू करू बघ म्हणलं कोण कोणी येते ते फोटोग्राफर आहे म्हण की आपल्यासोबत अरे नाही रे मी करायला नाही मग तुला म्हणलच नसतं ना फोटोगाफर यायली न ना सोबतून विडियो एडिटर

तर जमतं ते फारच मोठा पूल बनवला आहे म्हणून तिथं

मग सगळे जणं येणार आहेत ना हो लावा लावा बघ विचार जाऊ त म्हणावं दिवस झालं जाऊन पायानं जाऊ तरी बोलत बोलत जाता येत आहे लै दूर पण नाही ना बी ते तसच बोलत बोलत टाइम कटंते जाता येते लवकर आता सुट्ट्यापण लागणार आहेत लवकरच नंतर तुम्हाला सुट्ट्याला गावाकडे गेल्यावर जाणं पण होत नाही त्यासाठी जाऊन यावं म्हणलं होतं मग जायचं आहे ना साडेपाच वाजता तेरा तारखेला काय झालं रे आता काय काम आहे का

काय घरी काय काम होतं का अच्छा काय होतं अरे

हो जाऊन ये ना नसता मग आता पण तू तुलातर गावकडं जायचं ना सचं गावकडं जायचं ना मग आपण सकाळी जाऊन दर्शन घेऊन येऊ त्या मग तू दुपारून गावकडं जाशील आता पाणी ते कमी झाले म्हणून मस्त हे आहे नजारा तिथला हो ते पण आहे ग चालतं आहे मग रात्री भेटून बोलू डिस्कशन करू तू सांग